हॅलो आकांशा कॅब एजन्सी अच्छा मला ना तुमचा नंबर गुगलवरून मि मिळाला आहे तर ॲक्चुअली असं झालं आहे की मी सध्या मुंबईमध्ये काही कामानिमित्त आले आहे पण मला इथलं काहीच माहिती नाही कारण मी इथे म्हणजे बाहेरून आली आहे सो मला तुम्ही म्हणजे कांदिवली ते चेंबूर असं दोन तीन दिवसाचं मला काम आहे तर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही मला म्हणजे कांदिवली ते चेंबूर सोडू शकाल का अरे हो मग तर खूपच छान होईल कारण तुम्ही लेडीज ड्रायवर आहात आणि माझ्यासाठी ते खूप कन्व्हिनीयंट होईल मी आत्ता कधी उद्या येते आहे मला तीन दिवस आहे आणि त्याच्यानंतर माझं काम पूर्ण झालं की मग मला ॲक्च्युली मुंबई फिरायचं आहे कारण पहिल्या म्हणजे कामानिमित्त येते आहे पण म्हटलं की जरा आपण फिरुयात मुंबईला म्हणून तरं तुम्ही एक मला म्हणजे असं काही असं प्रेक्षणीय प्लेसेस असतील तिथे तुम्ही मला म्हणजे फिरवू शकता का म्हणजे अवेलेबल आहात का तुम्ही ओके हां ते तर फारच छान होईल हां हां हां बरं साधारण तुम्ही तीन ते चार दिवसा चार दिवस असं बुकिंग समजून घ्या कारण दोन तीन दिवस तर माझं ते चेंबूरचं काम आहे ते आपण म्हणजे आटोपलं की त्यानंतर लगेच मग दुसऱ्या दिवशी आपण जरा मुंबईला फिरूया काही ठराविक प्लेसेस आणि मग हां तं तिथे चार ते पाच दिवसाचं काम आहे हो हो नक्की आहे त्यासाठी म्हणजे काही नाही नाही आणि तुमचे चार्जेस वगैरे म्हणजे काय ऑनलाईन पेमेंट वगैरे बरं कॅश आणि परत मीटरवरती असतं ना की तुम्ही म्हणजे डिस्टन्स अच्छा मीटरवरती असतं हां तर बरं बरं आणि हां तर उद्या उद्या तुम्हाला मग सं सकाळी आठ वाजता यायचं आहे कांदिवलीला अच्छा ॲड्रेस मी तुम्हा सेक्टर आठला ॲड्रेस तसं मी तुम्हाला सेंड करते वॉट्सअप करते तर हां तर माझं जरा महत्त्वाचं काम आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे डिले करू नका लवकरच येण्याचा प्रयत्न करा आठपर्यंत बरं ठीक आहे चालेल उद्या या मग ओके ठीक आहे बाय थँक्यू